हॅलो सर तुम्ही कॅब एजन्सीमधून बोलत हा का हो मला अंबाजरी गार्डनकडे जायचं होता माझ्यासह कुटुंबासोबत तर मग तुमच्याकडं छोटी कॅब की मोठी कॅब अवलेबल आहे तसं तर मला मोठी कॅब हवे आहे कारण की अम् माझे कुटुंब खूप मोठं आहे तर मला मोठी कॅब हवा होता हो का तर तुमच्याकडं मिळणार आहे का तर पैसे किती घेणार सर तुम्ही नाही ना सर पैसे तर खूप झाले थोडं कमी करा ना ठीक आहे सर धन्यवाद तुमचा पैसे कमी करणाबद्दल आणि तर तम् तुम्ही सकाळी उद्याला सकाळी सहा वाजता मी लोकशन पाठवते त्या लोकेश्वंव लोकेशनवर येऊन जा हो धन्यवाद सर